हॅलो नमस्कार मी सुविधा कारंजकर बोलत आहे हो मी पाटण या खेडेगावामध्ये दुर्गम भागामध्ये संगीत महोत्सवाचं आयोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यामध्ये मला तुमची मदत हवी आहे धन्यवाद सर आम्ही हा जो महोत्सव पाटणसारख्या दुर्गम भागात आयोजित करतो आहोत त्याचा कालावधी पाच दिवसांचा आहे आणि येत्या पंचवीस तारखेला हा महोत्सव सुरू होणार आहे या महोत्सवासाठी पंधरा कलाकार आम्ही आमंत्रित केलेले आहेत आणि आमचा असा अंदाज आहे की साधारण अ दीडशे ते दोनशेच्या आसपास श्रोते प्रेक्षक त्या आय महोत्सवासाठी उपस्थित असतील हो काही कलाकार चोवीस तारखेला रात्रीच मुक्कामाला तिथे येणार आहेत आणि काही प्रेक्षकही मुक्कामाला येण्याची अपेक्षा आहे हो आणि या सगळ्या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजे चोवीस तारखेला रात्रीपासून एकोणतीस तारखेच्या रात्रीपर्यंत या कलाकारांची आणि प्रेक्षकांची पर्यटकांची राहण्याची सोय आम्ही केलेली आहे पण यांच्या वापरासाठी पिण्यासाठी जे पाणी आम्हाला हवं आहे ते तुम्ही पुर पुरवू शकता का हो आम्हाला क या कलाकारांची प्रेक्षकांची आंघोळ त्यांच्या खाण्यापिण्यासाठीचं जे पाणी लागतं या सगळ्या पाण्याची आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून दिवसाला साधारण पाचशे ते सातशे लिटर पाणी लागू शकतं असा आमचा अंदाज आहे तर एवढं पाणी तुम्ही पुरवू शकाल का तुम्ही हे पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवणार असाल तर तो टँकर दिवसातून किती वेळा येणार कोणत्या वेळी येणार हो आणि ते पाणी साठवण्यासाठी तुम्ही काही सोय करू शकता का चालेल याचं जे आर्थिक गणित आहे ते आपण भेटल्यावर बोलूच आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद